हो आमच्या भागातील रुग्णालयामध्ये मूलभूत सु ज्या गरजा आहेत जसे बेड ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑपरेशन साधन ही साधनं पुरेशी नाही आहेत आणि याचाच अनुभव कोरोना काळातही आला आणि त्याच्यानंतरही आला याच्यामध्ये एक माझ्याच जवळच्या मित्रांचे वडील होते त्यांना ॲडमिट केलं होतं सिवीलला धाराशिवचं सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट केलं होतं मग ॲडमिट केलं तिथे पेशंटचं भरपूर मग त्यांना बेड भेटला नाही पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांना असं जे पण मूलभूत औषध औषध उपचार केला त्यांच्या छातीत दुखत होता मूलभूत औषध उपचार केला आणि गोळ्यांना देऊन बाहेर कोरिडॉरमध्ये त्यांना सोय केली होती त्यांची बसायची एकदम म्हणजे त्यांची क्रिटिकल कंडिशन असते त्यांना जनरल वरमध्ये टाकला होता मग त्यावेळेस आम्ही तक्रार केली त्याच्यावेळेस त्यानी सांगितलं की जर तुमच्याकडं जर आमच्याकडं पेशंटचे भरपूर आहेत रुग्ण त्याच्यामुळे आम्ही काय बेडच्या व्यवस्था करू शकत नाही आम्ही मागणी केलेली आहे तरी पण बेड पण उपलब्ध होत नाहीत मग तुम्हाला जर तुमच्या पेशंटची काळजी असेल किंवा तुम्हाला स्वत हून जर त्यांची सोय करायची असेल तर तुम्ही स्वत बेड आणू शकता किंवा तुम्ही तुमची स्वत ची गादी आणून इथं त्यांच्यासाठी सोय करा आम्ही काय सोय करू शकत नाही नाहीतर तुम्ही तुमच्या रुग्णाला दुसरीकडे घेऊन जावा असं त्यानी स्पष्ट भाषेत सांगितलं होतं त्यावेळेस वारंवार कंप्लेंट केले मग तब्बल दोन दिवसानंतर त्यांना बेड भेटला त्याच्यात पण बेड भेटल्यानंतर प्रॉप योग्य ट्रीट योग्यरित्या ट्रीटमेंट नाही किंवा तिथले जे डॉक्टर्स होते एकदम म्हणजे दिवसातून फक्त एकच चक्कर वेळेवर औषधं देत नव्हते काय नव्हते वारंवार तक्रार करूनही त्यांनी निष्काळजीपणा केला आणि त्या कोरोनाच्या पिरेडमध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली की जे हातामध्ये आपली शीर नस हुडकत असतात ना सलाईन देते वेळेस ते पमचर झाली नस सापडली नाही दुसरीकडंच त्यांनी सलाईन लावलं त्याच्यामुळे त्यांचा हात असा नस सोडून दुसरीकडे सलाईन गेलो बस झाला आणि हात पूर्ण डॅमेज झाला त्यांच्यावर कंप्लेंट केल्यानं कम्प्लेंट केली तिथून हलवलं लातूरला लातूरला हालवून तर ट्रीटमेंट चालू होती पण तोपर्यंत ते इन्फेक्शन एवढं पसरलं होतं की आठ दिवसात त्यांचा मृत्यू झाला ही अशी घटना घडली आणि ह्या घटनेला सर्वस्वी जबाबदार रुग्णालय होतो त्यांचा निष्काळजीपणा त्यांच्याकडं अपुरी असलेली संसाधनं आणि योग्य नसलेलं मार्गदर्शन त्यांनी जर वेळेवर ट्रीटमेंट दिली असती वेळेवर बेड ठेवला असता वेळेवर सी पी आर दिला असता वेळेवर त्यानी जर औषध उपचार केले असते किंवा त्या नर्सनी व्यवस्थित जर सुई म्हणजे जे इंजेक्शन द्यायचं होतं ना सलाईन लावायचं ते प्रॉपर लावलं असतं तर ही वेळ आली नसती त्याच्यावर आणि त्यांना जीव गमवावा लागला नसता त्यांचं त्यांची ट्रीटमेंट चालू होती छातीची छातीत दुखत होतं म्हणून आणि त्याच्यानंतर ते राहिलं बाजूला आणि त्यांचं हातच पूर्ण डॅमेज झाला आणि त्याच्यात त्यांचा बी पी वाढला म्हणजे बरंच परत ते रिॲक्शन होत गेला रिॲक्शनवर रिॲक्शन त्याच्या त्या त्याची कंडि म्हणजे तब्येत फारच बिघडली आणि त्याच्यामध्ये सात आठ दिवसात त्यांचा मृत्यू झाला असे दुःखद घटना घडली आणि सर्वस्वी संसाधनाचं पुरेसं साधनं संसाधन पुरेसं नसल्यामुळं आणि हल डॉक्टरचा हलगर्जीपणा याच्यामुळे हे पूर्ण प्रकरण घडलं